जवळ जवळ रोज बनतो आणि आमच्या भागाची खासियत असणारा विशेष पदार्थ म्हणजे मेथीची फळं मेथीची फळं हा पदार्थ मेथीची भाजी वापरून केला जातो साधारण सर्वसाधारण महाराष्ट्रीयन घरामध्ये किंवा गुजराती म घरांमध्ये डाळ ढोकळी नावाचा पदार्थ केला जात असतो हे सर्व परिचित असेलच त्यामदे डाळ ढोकळीमध्ये कणकेचे छोटे छोटे तुकडे करून वरणामध्ये हा पदार्थ केला जातो साधारणत पण मेथीचे फळं हा पदार्थ पूर्णपणे वेगळा असून मराठवाड्याची खासियत असणारा हा वेगळ्या प्रकारचा पौष्टिक थंडीमध्ये विशेषत हा सगळ्या लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पौष्टिक असणारा असा हा पदार्थ आहे या पदार्थामध्ये मेथीची भाजी नावाप्रमाणे भरपूर प्रमाणात वापरली जाते मेथी ही सगळ्यांना माहितचं आहे तब्बेतीसाठी आपल्या अतिशय पौष्टिक असते आणि आपल्या त्यामुळे आपले त्यामुळे आपलं रक्तही वाढतं थंडीमध्ये हा प्रकार खूप छान लागतो ह्या मेथीच्या फळांबरोबर आपण ताक खाऊ शकतो मेथीच्या फळांबरोबर आपण भरपूर भरपूर प्रमाणात तूप घेऊन त्याचा तूप घालून वापर करू शकतो मेथीची फळं हा प्रकार करायला जरी अवघड असला कारण मेथी निवडणं तसा सोपा भाग नाही त्यामुळं थोडासा हा प्रकार अवघड आहे आणि त्यामुळे हा प्रकार स्टॉलवरती कुठेही तुम्हाला मिळणार नाही हा प्रकार घराघरांमध्येच आपल्या इथे मराठवाड्यामध्ये बनवला जातो मराठवाड्यामध्ये घराघरात लोकांना खायला घालण्याची संस्कृती जास्त आहे कारण मराठवाडा तेवढा तेवढा पुण्या मुंबईसारखा सुधारित प्रकारचा नसल्यामुळे इथे स्टॉल प्रकार नाहीत आणि स्टॉल प्रकार जे आहेत तिथे सगळीकडे सगळे मिळणारे पदार्थच मिळतात जसं की पाणीपुरी वडापाव किंवा मात आजकाल आलेले पिझा बर्गर हे प्रकार मिळतात पण मेथीचे फळं हा प्रकार जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक प्रद पदार्थ आहे असे म्हणायला असं असे मी सांगेन विशेष सुचवेन की आलेले आम्ही पाहुण्यांनासुद्धा हा प्रकार आवर्जून खायला घालतो की ज्यामुळे ते परत परत आमचं नाव काढतात आमच्याकडं इथून शिकून जातात आणि परत नंतर स्वतःही बनवतात